नमस्कार अमित गॅच एजन्सीमध्ये फोन लागला आहे का अच्छा बरं मला आत्ता एक नवीन गॅस मी विकत घेतला आहे म्हणजे आपल्याकडून गॅस घेतलेला आहे त्यासाठी मला गॅस तर घेतला आहे पण मला आता सिलेंडरची रिक्वायरमेंट होती तर मला सिलेंडर बुक करायचं आहे तर सिलेंडर बुक करण्यासाठी तर मला आपला जो कसं करता येईल अच्छा आपली ऑनलाईन प्रोसेस पण आहे अच्छा ऑफलाईनमध्ये काय करता येऊ शकतं का अच्छा ऑफलाईन पण करता येईल ना ठीक आहे माझा म्हणजे तू तुम्हाला त्याची काय इन्फॉर्मेशन लागेल अच्छा माझं नंबर आणि ग्राहक आय डी माझा रजिस्टर्ड नंबर आहे एट एट एट एट फाईव्ह सिक्स एट एट टू एट वन थ्री आणि ग्राहक आय डी आहे वन ट्यू सेव्हन एट नाईन टू एट थ्री फोर अच्छा हा एवढा ग्राहक आय डियाने आहे आणि माझा पत्ता लिहून घ्या माझा पत्ता असेल डब सिक्स झिरो वन भूमी ऑरियन करपेनगर भूमकर चौक वाकड पुणे अच्छा पिनकोड घ्या फोर झिरो सेवन वन वन सेवन मला जर लवकरात लवकर जर आपला गॅस मिळाला तर बरं होईल कारण मी कसं माझं ऑफिस टाईम असतो सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर मला एकतर पाच नंतर तरी पाठवून द्या नाहीतर मग दहाच्या आधी जर जमलं तर दहाच्या आधी पाठवून द्या बरं ठीक आहे चालेल काही हरकत नाही आहे लवकरात लवकर कृपा करून पाठवून द्या म्हणजे पाठवलं तर बरं होईल धन्यवाद